महाराष्ट्र राज्यामध्ये विविध जाती धर्म ची लोकं राहतात आणि त्यामुळे विविध भाषा पण बोलले जातात इंग्लिश भाषाही नेहमीच प्रीफर केली जाते ऑफिस कामांसाठीही इंग्लिश भाषाच बोलली जाते पण काही ठि ठिकाणी जिथे ऑफीस वर्क असतं तिकडे नेहमीच इंग्लिश भाषा नाही तर ज्या राज्याची ती भाषा आहे आता मराठीच नाही तर कोणतीही वेगळ्या राज्यातली भाषा पण प्रीफर केली जाते जे मराठी भाषिक आहेत त्यांना मराठी भाषेतून शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे इतर भाषा त्यांना माहीत नसल्या नसल्यामुळे त्यांनी मराठी भाषा शिकणं महत्त्वाचे आहे जे इतर लोकं बाहेरच्या राज्यातून येतात मुंबईत राहण्यासाटी किंवा मुंबईत नव्हे तर महाराष्ट्रात राहण्यासाठी त्यांनाही मराठी भाषा शिकणे हे कंपल्सरी असते कारण मराठी भाषा ही महाराष्ट्राची भाषा आहे जी जे लोकं इकडे येतात त्यांना शिकवणे आपले हे कार्यच आहे आपल्या कल्चरला ही खूप डेवलपमेंट डेवलप करते आणि त्यामुळेच हे आपल्या आपल्या आपल्यातली व्यक्ती जी मराठी व्यक्ती आहे त्यांनाही मदत करते ते किव्वा मराठी भाषेतून व्यक्त व्हायलाही मदत करते म्हणून शिक्षण व्यवस्थाने मराठी भाषा ही नेहमीच जागवली पाहिजे एज्युकेशन सिस्टीममध्ये ही नेहमीच कायम ठेवली पाहिजे आणि आत्तापर्यंतची जी एज्युकेशन सिस्टीम हाए एस एस सी बोर्डाची ती कंटीन्यूअस ठेवली पाहिजे एच एच एस सी भाषेतून पण आता लोकं मराठीच प्रिफर करतात इंग्लिशपेक्षा शिक्षण घेण्यास आता ऑप्शन पण आहेत आपल्याकडे गवर्मेंट आपल्याला ऑप्शन प्रोवाईड करते राज्यातच की आपल्याला एस एस सी बोर्डमधून इंग्लिशमधून शिकायचं आहे हिंदीमधून शिकायचं आहे की मराठीमधून तर मराठी लोकानीही मराठीच बा भाषा प्रिफर करावी अशी इच्छा आहे आणि आपण मराठी भाषा महाराष्ट्रात तरी जागावावी आपलं कल्चर जपणे हे आपलं कामच आहे